तशी जी कहाणी असलेले पुस्तकं आहेत ते मी परत वाचत नाही कारण की मला असं वाटतं की एकदा आलेली त्या कहाणीची मजा ती दुसऱ्यांदा येऊ शकत नाही कारण की तसे सारखे सिच्युएशन्स किंवा वाचताना तुम्हाला आलेले विचार ते परत दुसऱ्यांंदा वाचताना येत नाही आणि तुम्ही ती कहाणी मग खराब करू शकता त्यामुळे एकदा वाचलेले पुस्तक मी एकदाच वाचतो पण भरपूर इतर पुस्तक आहेत सेल्फ हेल्पवाले किंवा ज्यातनं ज्यात नियम आहेत भरपूर वेगवेगळे ॲडवर्टायझिंगचे असतील किंवा मार्केटिंगचे असतील ते मी परत परत वाचतो कारण की जसंजसं माझी त्या क्षेत्रात समज वाढत आहे तसंतसं त्या पुस्तकातला वेगवेगळा अर्थ मला कळतो आहे तसंच दुसरं पुस्तक असंच भगवद्गीता जे मी परत परत वाचतो कारण की प्रत्येक वेळी जसं जसं माझा समज वाढतो तसं तसं मला ते श्लोक आणि त्यातला अर्थ वेगळा वाटायला लागतो त्यामुळे अशा कोणत्याही पुस्तकांवर किंवा असे कोणतेही गोष्टींवर ज्यावर प्रत्येक समजला एक वेगळा अर्थ आहे यावर चित्रपट बनावा असं मला वाटत नाही कारण की तो बनवू शकतच नाही प्रत्येक माणूस मनुष्य हा त्या गोष्टीला किंवा त्या कहाणीला एका वेगळा इच्छेने समजावे हाच त्या लिखाणाचा दृष्टिकोन असतो आणि ते तसंच राहावं आणि चित्रपटात नाही बनावं त्यावर असं मला वाटतं